मी मलकापूरवरून नागपूरला जायला निघाली त्यावेळेला रा ट्रेन खूप लेट होती लेट असल्यामुळे मला कसे रात्री बारा एक वाजला बारा एक वाजल्याच्या नंतर मी कॅब बुक केली मग कॅब ड्रायव्हर आला त्याने मला विचारले वगैरे तो कॅब ड्रायव्हर खूप चांगला होता म्हणजे त्याचा स्वभाव इतका चांगला होता खूप म्हणजे गोड वगैरे मायाळू आणि खूप चांगला बोलायचा त्याने मला विचारले काकू तुम्हाला कुठे जायचं आहे मग मी त्याला सांगितलं की मला गरोबा मैदानमध्ये जायचं आहे म्हटलं तर मग म्हणे की बरं म्हणे काकू मी तुम्हाला तिथे सोडून देतो म्हणे कारन कसं म्हणे रात्र झालेली म्हणे आता त्याच्यामुळे कसं आपल्याला एकटं वगैरे सोडता येत नाही म्हणे मग तुम्हाला तुमच्या तुमच्या सोबत कोणी नाही का म्हणे म्हटलं नाही कोणीच नाहीये म्हटलं माझ्यासोबत मग म्हणे काकू तुम्ही काही काळजी करु नका मी तुम्हाला म्हणजे घरापर्यंत पोहचवून देईल म्हणे कारण कसे म्हणे तुम्ही एकट्याच आहे म्हणे एकट्या असल्यामुळे कसं थोडसं आपल्याला पण भीती वाटत असते त्याच्यामुळे कसं कॅब ड्रायव्हर म्हणजे खूप चांगला होता त्यानी खूप मला अगदी हेल्प केली खूप मदत केली मला आणि मला सांगितलं डायरेक्ट घरापर्यंत पोहचून दिलं आणि कार ड्रायव्हर पण म्हणजे त्याचा स्वभाव वगैरे खूप चांगला होता आणि त्याने कॅ हे पण इतकी व्यवस्थित चालवली ती कॅब की म्हणजे मला अशी भीती वाटत होती पहिले की आपण एकटं चाललो मग आपल्याला कसं काय होईल बुवा आपल्याला कोण सोडेल भीती वाटत होती पण मग त्यानी मला त्याचा स्वभाव वगैरे इतका आवडला इतका मायाळू वगैरे होता चांगला पण होता आणि त्याने माझं म्हणजे खूप मदत केली अगदी म्हणजे मी सांगूच शकत नाही एवढी मदत केली